भारताचं राजकारण म्हणलं तर सध्याचं राजकारण नाही हा फक्त पैसा कमवण्याचं साधन झालेलं आहे आताचे नेते म्हटलं तर ते राजकारणाच्या नावाखाली फक्त जिथं वसूली भेटेल त्या हिशोबाने ते त्यांचं मत बदलतात आता सध्याची परिस्थिती म्हटलं तर आपलं फडणवीस साहेबानी काढलेलं महि महिलांसाठी लाडकी बहीण योजनाऐवजी लाडकी बहीण योजनाऐवजी ते सरळ महिलांसाठी व्यवसाय अवलेबल करू शकत होते जेणेकरून त्यांना पैशाचीही मुबत होती आणि त्यांना कामही मिळलं असतं ते करायच्या ऐवजी त्यांनी लाडकी बहीण योजना काढली आताच्या सध्याच्या नेते म्हटलात तर एवढे नेते काही म्हणजे कामापुरतेच आहेत माझ्या आवडते नेते म्हटलात तर ए पी जी डॉक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आपले मोदी साहेब हे पण खूप छान काम करतात जर मला त्यांना भेटायची संधी मिळाली तर मी त्यांना विचारेल राजकारण करण्याऐवजी ते देशासाठी काय काम करू शकतात किंवा देशामध्ये काय बदल घडू शकतात ह्याविषयी डिस्कशन करेल